जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा मी एकदा माझा मित्र होता त्याच्यासोबत मी रिव्हरला गेलो होतो नदीला असा फिरायला तिथे आम्ही पाच ते सहा मित्र गेले होते सर्व गेले होते टिफिन वगैरे घेऊन आणि तिथे पण पिकनिक साठी गेले होते आम्ही कॉलेजवरून डायरेक्ट पण तिथे खूप चांगला मजा आला होता तिथे असं काय की जे पण मित्र आहे तिथे भेटतात आणि बसून काय गप्पा वगैरे मारतात काय त्यांना सेर करायचं असेल तर सेर करतात ते हा काय झाला काय नाही तुमचा शिक्षण कसं चालतात काय समजला की नाही टीचर कसे आहे क्लास कसा चालतात पुढं तुम्ही काय घेणार काय शिकणार अजून लाइफमध्ये काय करायचा आहे ते तुमचा ड्रीम काय आहे आणि त्यांचा कंडिशन काय आहेत ते सर्व आम्ही डिस्कस करते तिथे आणि ते खूप चांग चांगले एक्सपीरिअन्स होता तिथून बसून कारण तिथे कसं आहे की जिथे टोटल जितके मित्र होते आमचे तिथे सर्व बसून त्यांच्या काही पण गोष्टी ते काय केले होते काय त्यांच्या शिकण्यासाठी काय काय शिकणार पुढे आणि पाठीमागे कुठून शिकून आले ते पण सांगत होते राहायला कुठे आहे ते काय करतात ते आणि काय ते शिकतात तिथे ते सर्व सांगत असते आणि ते चांगलं असते कारण त्यांचा तिथे बसून आमच्या बॉण्डिंग जे होतं आणि अंडरस्टॅण्डिंग पण चांगली होतो आणि आम्ही फिरायला पण गेले होते तिथे पण जे रिव्हर होती तिथे त्याच्यासमोर बसून थंड हवा आणि पाणी पण होतं तिथे आरामातून पाय टाकून पाणीमध्ये बसा आणि ते चांगलं होते ते दिवस आणि तिथे खूप लोक होते आम्ही पण आम्ही जे मित्र होतो त्यांचा आमचा ग्रुप तिथे पाचच पाच ते सहा मित्र होते आम्ही आणि तिथे आम्ही संध्याकाळी गेले होते तीन वाजता पर्यंत पण तिथे आम्ही एक ते दोन तास थांबले होते पण जास्त चांगलं होतं कारण तिथे कसा पण सर्व मित्र एकदा भेटतो पण ना पण जिथे भेटतो तिथे मेमोरि असते की हा आम्ही तिथे एकदा सर्व गेले होते आणि तिथे बसले होते आत्ता त्यात असा आहे की ते मेमोरि झाली आहे आणि तिथे आम्ही बसून आत्ता विचार करतो की हां आम्ही तिथे असं सर्व एकदा गेले होते तिथे बसून बोलता होते की हा कसे आहे काय आहे काय करणार आहे